बचत गटामध्ये महिलांसाठी चांगला आहे बं मं बचत गटामध्ये पैसे भां भांडवल उपलब्ध होते लघुउद्योग गृहउद्योग व महिलांसाठी चांगला आहे महिलांना महिलांमध्ये महिलांमध्ये कमवणे स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्या सतीबुद्ध आहे मं गृहउद्योग हा असल्यामुळे त्यांना स्वतःचे स्वतःच्या पायांवर उभे झाल्यासारखे होते आणि महत्त्वाचे म्हणजे बचत गटामध्ये महत्त्वाचे म्हणजे सर्व बाया संघटित राहतेच संघटित राहते आणि रोजगाराच्या महिलांना बचत गटामधून रोजगार उपलब्ध होते लघुउद्योग मानि गृहउद्योग पापड करणे उन्हाळ्याचे जसे पापड करणे शेवया करणे मशीने भेटते त्याच्यानं रोजगार उपलब्ध होते